विविध भाषांमध्ये गायन ही खूप मोठी संधी असते तुम्ही मातृभाषेमध्ये गाता त्या पे त्याहीपेक्षा तुम्ही विविध भाषांची माहिती घेऊन जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये गायन करता त्यासाठी तेव्हा तुमच्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते त्याच्यामध्ये विविध विविध भाषांची बोली त्याचप्रमाणे त्याची शैली जी आहे ती वेगळी आहे ती शैली आत्मसात करून गाणं फार महत्त्वाचे असते म्हणूनच विविध भाषांमध्ये स्वरशैली आणि तंत्र यांचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे म्हणून सर्वप्रथम या सर्वाची तयारी करणं आणि मग गाणं हे महत्त्वाचे आहे मग त्याचसाठी ही शैली आणि तंत्र तुम्हाला आत्मसात करणं त्याची सातत्याने त्याचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं की फक्त अभ्यास के केल्याशिवाय सातत्याने अभ्यास केल्याशिवाय तुम्ही आपली गायकी जी आहे ते सुधारू शकत नाही त्यामुळे हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे